लहानपणापासून माझी चित्रकला अगदी म्हणजे खूपच खराब होती दुसरी तिसरीत असताना बाकीची वर्गातली मुळं साधे बेसिक शेप वगैरे काढत होती तेव्हा ते पण मला खूप अवघड जायचं आणि मग नंतर हळूहळू मला त्याच्यामुळं ते नको वाटायला लागलं आणि मी कंटाळ करायचो तेव्हा चित्रकलेच्या तासामध्ये खरं तर मुलांना खूप मजा येते वेगळ्या वेगळ्या रंगांमध्ये खेळायचं असतं आकार काढतात थोडं आपलं इमॅजिनेशन पण वाढतं त्याच्यामध्ये पण जर तुम्हाला ती गोष्ट अगदी येत नसेल आवडत नसेल तर त्याचा तिटकारा यायला लागतो माझं पण तसंच होत होतं मला ते येत नव्हतं आणि मग हळूहळू राग पण यायचा ते करायचा अगदी नको वाटायचं चित्रकला पण मी सहावीमध्ये असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत एक कार्यशाळा आमच्या शाळेनेच अरेंज केली होती आणि त्याच्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे अशा लोकांनी नावं नोंदवा असं सांगितलं आता अशा कार्यशाळा म्हणजे अजून जास्ती चित्र काढायला लागतील त्याच्यासंबंधी शिकायला लागेल तर ज्यांना खूप आवड होती अशा मुलांनी तर अगदी पहिल्यांदाच नावं दिली पण मला तर इच्छा नव्हती तिथं जाण्याची पण आमच्या वर्गातल्या बाईंनी माझं नाव त्याच्यामध्ये दिलं आणि मला जायला लागलं मला खरं तर तेव्हा अगदी असं वाटत होतं की इथं अजिबात जायला नको कारण मला साधं वर्गातला अर्ध्या तासाचा तो चित्रकलेचा ठराविक वेळ सुद्धा नको नको वाटत होता आणि ही उन्हाळ्यातली कार्यशाळा पंधरा दिवसांची म्हणजे अगदीच कसं तरी वाटत होतं रडायला पण येत होतं पण मी जेव्हा त्या कार्यशाळेला जायला लागलो तेव्हा नंतरचा माझा अनुभव पूर्ण वेगळा होता शेजारच्याच एका शाळेतले पाटील सर म्हणून एक खूप चांगले चित्रकार आहेत ते तेव्हा आम्हाला तिथे शिकवायला आले आणि त्यांनी असं दाखवलं की अगदी छोट्या छोट्या युक्त्या वापरून आपण चांगली चित्र कशी काढू शकतो आणि त्यांचा हा वर्ग विशेषकरून त्यांनी दोन भागांमध्ये त्याला डिव्हाईड केलं होतं ज्यांना बऱ्यापैकी काढता येतात चित्र आणि माझ्यासारखे लोक माझ्यासारखे लोक ज्यांना आजिबातच येत नाही ते लोक कमी होते पण त्यांनी आम्हाला दाखवलं की अगदी ह्याला घाबरून जायची गरज नाही आहे आणि सुरवातीपासूनच आपल्याला खूप काही मोठी चित्रं वेगळे वेगळे रंग आणि ते मिक्स कसे करायचे ह्याचं खूप विचार करून टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर त्यांनी आम्हाला मजे मजेमधून आपण कशी चित्रकला करू शकतो याची उदाहरणं दिली आम्हाला शिकवलं की चित्र कशी बघायची असतात आणि साधे साधे छोटे छोटे आकार कसे काढायचे हात स्थिर कसा ठेवायचा आणि जी अगदी हसत खेळत शिकवण्याची पद्धत होती ती मला आवडली हां मी असं नाही म्हणणार की अचानक माझी चित्रकला तेव्हापासून सुधारली किंवा मी चांगला चित्रकार झालो पण आधी मला जे अगदी ते आवडत नव्हतं रडायला येत होतं ती गोष्ट हळूहळू कमी झाली थोडी मला त्याच्यामध्ये मजा यायला लागली आणि मग मी हे विचार करायचं कमी केलं की जे आपण चित्र काढतो आहे ते कसे आहेत आणि त्याच्यामधून आनंद कसा घ्यायचा याच्याकडं माझं लक्ष जास्त जायला लागलं मला वाटतं आहे चित्रकला किंवा बाकीच्या एकंदरीत कला ज्या आपल्याला शाळांमध्ये शिकवतात त्याचा मूळ उद्देश हाच असतो की आपण त्याच्यातून आनंद कसा घ्यायचा आपला रोजचा अभ्यास आणि बाकीच्या गोष्टींबरोबरच याच्यामधून आपण कायतरी नवीन शिकतो आणि हे त्या कार्यशाळेतून मी खूप चांगल्या पद्धतीनं शिकलो आज पण मी पाटील सालांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आता चित्र वगैरे काढत नसलो तरी सुद्धा कधीतरी वेळ मिळाला की छोटं कायतरी रेखाटतो खूप काही चांगलं नसतं ते पण ते मी सरांना पाठवतो त्यांना पण ते आवडतं त्यांना पण अजून त्यावेळच्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत तर हा एक असा वेगळा अनुभव मी घेतला आहे